आम्ही ज्यावेळेस यात्रानिमित्त केदारनाथ बद्रीनाथ या चारधामला गेलो होतो त्यावेळेस बरेच पर पर्यटक विविध क्षेत्रामधले विविध भागातले तिथं आले होते त्या पर्यटकासोबत बोलल्यानंतर आमच्या मनाला खूप आनंद झाला कधीकधी त्यांची भाषा आमच्या लक्षात येत नव्हती पण त्यांचे जे काही हावभाव होते ते त्या हावभावावरून आमच्या लक्षात द्यायचं आणि बरीचशी त्यांनाही उत्सुकता होते की आमच्याकडून जाणून घ्यावे की बाबा तुम्ही कोणत्या भागातलं आहे तर आम्ही सोलापूर धाराशिव किंवा तुळजाभवानी तुळजापूर या भागातले आम्ही आहोत असं म्हल्यानंतर ते त्यांना खूप आनंद वाटायचा आणि तुळजापूरबद्दल बद्दलची माहिती आम्हाला ते आमच्याकडून जाणून घ्यायचे आणि काही जे काही प पुजारी वगैरे जे काही पांडे वगैरे होते तिथं केदारनाथला त्यांना आम्ही निमंत्रणपण दिली की बाबा तुम्ही तुळजापूरला जरूर या आल्यानंतर तुमची व्यवस्था आम्ही करू आणि आमच्या भागातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवू